लॉकडाऊनमुळे सर्वच लोकांनी जवळपास मोबाईल व लॅपटॉप वापरण्यास सुरुवात केली कारण सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने आपल्याला दुसरा पर्याय राहिला नाही त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सर्व लोकांना वापरण्यास सुरुवात लॉकडाऊनमध्ये लोकांना बाहेर कुठे जाता येत नव्हते त्यामुळे सर्व कामे आपल्याला घरूनच करावी लागायची त्यामुळे ती ऑनलाईन पद्धतीनेच करता यायची आपल्याला बाहेर जाता येत नसल्याने आपल्याला ते आपल्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून करायला लागायचे त्यामुळे सर्व लोकांनी जवळपास वापरण्यास सुरुवात केली लॉकडाऊनमध्ये आणखी एक कन्सेप्ट आली ती वर्क फ्रॉम होम बाहेर जाता येत नसल्याने लोकांनी घरातूनच सर्वच कामे करायची

ऑनलाईन शालेय शिक्षण म्हटलं तर आपल्याला सर्व लेक्चर्स आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करता येतात आपण एखाद्या फॅकल्टीकडे जाऊन म्हणजे तिथे फेस टू फेस जो क्लास करायचा आहे तो करायचा म्हटला तर आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि खूप पैसेही आपले खर्च होतात त्यामुळे ते आपल्याला तेवढे परवडत नाही ऑनलाईनमुळे आपल्याला आपल्या पैशाची बचत होते व आपल्या वेळेचीही बचत होते त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो ऑनलाईन शिक्षण हे आपण आपल्या वेळेनुसार घेऊ शकतो कुठे जायची गरज पडत नाही आपण घर बसल्या आपले शिक्षण कुठूनही कम्प्लीट करू शकतो त्याबद्दल माझा खूप चांगला अनुभव आहे मी घरूनच माझे क्लासेस पूर्ण केले आणि एक्झामही दिल्या त्या एक्झामही खूप छान गेल्या घरून एक्झाम देणे कोणतं आपण कमी खर्चात उच्च शिक्षण सुद्धा घेऊ शकतो आणि आपले शिक्षण पूर्ण करू शकतो त्यामुळे आपण ऑनलाईन सर्वच कामे करू शकतो